हॅलो सर कस्टमर केअरला कॉल लागला आहे का सर मी आर्यन गजानन धनवडे बोलतो आहे सर मी रिचार्ज केलेला आहे माझ्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत पण माझं क माझा रिचार्ज अजून मोबाईलमध्ये ॲक्टिवेट झाले नाही आहे म्हणजे मी डेटा वगैरे चालू करून बघितला तर काय म्हणजे असं डे कॉल वगैरे लागत नाही आहे आणि रिचार्ज झाले असं सक्सेसफुल मेसेज पण आलेलं नाही आहे तर मग सर हेच की ह्यासाठी काय म्हणजे काय करू सर माझा नंबर सर असं आहे की चौऱ्यांशी चौऱ्यांशी पाचशे वीस पाचशे वीस आहे तर मग तुम्ही ट्राय करा आणि काय टेक्निकल इश्यू आहे जरा तुम्ही समजावून सांगा आम्हाला सर माझं इथं स्टेट बँकेत अकाऊंट आहे आणि माझ्या खात्यावरून पैसे तर कट झाले आहेत पण माझं अजून रिचार्ज ॲक्टिवेट झालेलं नाही आहे तर मग तुम्ही जरा काय इश्यू आहे ते जरा चेक करून मला कळवा माझ्या मित्रांचं पण असं झालेलं पण त्यांनी पण असं कस्टमर केअरला कॉल करून हा इश्यू सॉल्व केलेला होता तर मग असं आहे झालेलं आहे मी एक दोन तीन मित्रांकडे चौकशी केली त्यांना कॉल करून बघितले तरी पण काय रिस्पॉन्स येत नव्हता पण खात्यातून पैसे कट झालेले आहेत तर तुम्ही काय ते टेक्निकल इश्यू आहे तो चेक करा आणि तुम्ही मला वेळेवर अपडेट देत जा आणि सर तुम्ही जर जेव्हा माझा नंबर तुम्ही रजिस्टर करता तेव्हा ओ टी पी आल्यावर मी तुम्हाला सांगेन तर ठीक आहे सर मग तुम्ही सर मग प्लीज जरा लवकरात लवकर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा आणि लवकरात लवकर माझा तो प्लॅन ॲक्टिवेट करा